रंकाम करत असताना मला भरपूर वेळेस काही गोष्टींचा प्रॉब्लेम फेस करावा लागला कारण मला या गोष्टीचे काही नॉलेज नाही आहे आणि तरी पण मी माझ्या प्रयत्नाद्वारे ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते की मला कशा प्रकारे हा जो रंगकाम आहे पेंटिंग जो आहे मी कोणत्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने करू शकते भरपूर वेळेस माझं रंकाम करत असतांनी कलर जे आहे ते मिस ठिकाणी म्हणजे चुकीच्या ठिकाणी वापरले जातात ज्यामुळे मला दुरुस्ती करतानी भरपूर प्रॉब्लेम असतात जसं की व्हाईट कलर जो असतो त्याला ब्लॅक कलर करणा करतानी मला प्रॉब्लेम जातो तर अशा वेळेस मला काही कलर्सचा काही आयडेयाज युझ करून मला त्या गोष्टींना दुरुस्ती करावी लागते आणि मग माझं जे रंकाम असते ते मी सोप्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते